हो मी मोबाईलवर न्यूज फिड वाचते आणि मी ए बी पी माझा आहे आज तक आहे त्यानंतर स्टार माझा आहे असे मराठी चॅनल्स पण आहेत सा साम न्यूज आहे अशाप्रकारचे चॅनल मी सबस्क्राईब केलेले आहेत